भूमिती ही संपूर्णपणे रेखाटण्यावर अवलंबून नाही आहे कारण भूमितीला नुसतं रेखाटून नाही चालत भूमितीचा कोणताही जरा कडक घडवायचा असेल तर त्याच्यासाठी योग्यरीतीने ते आकार घडवणे योग्य प्रमाणात योग्य प्रमाण मोज माप करून मग ते आकार बनवावे लागतात नुसतं रेखाटून काहीही होत नाही फक्त पूर्णपणे रेखाटण्यावर ते नाही जमत तो आकार पूर्णपणे तसा नाही येत म्हणून संपूर्णरित्या रेखाटण्यावर भूमिती ही अवलंबून नाही आहे असं मला तरी वाटतं कारण की ते आकार योग्यपणे बनणं हे खूप महत्त्वाचं असतं रेखाटल्यावर ते पूर्णपणे जो गोल आहे तो तसाचा तसा गोल नाही बनत किंवा कोणताही आकार घ्या तो तसाचा तसा नाही बनत त्रिकोन जरी म्हटला तरी रेखाटण्याने जो बनवतो तो आणि भूमितीने जो मोज मापन करून त्याचा योग्य पद्धतीने जो बनवला जातो तो त्रिकोण ह्यात खूप जास्त फरक आपल्याला जाणवेल म्हणून संपूर्णपणे रेखाटण्यावर अवलंबून नाही आहे भूमिती असं मला वाटतं